हॅलो सर काल मी तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीमधून ऋतुराज ट्रॅव्हल्स एजन्सीमधून कॅब कॅब बुक केली होती आणि ते बुक केल्यानंतर तुमची जे पैशाचे मी पेमेंट केले होते ॲडव्हान्स पाचशे रुपये तुम्ही टोटली मला पंधराशे रुपये सांगितले होते तेच्यातले मी पाचशे रुपये ॲज ॲडव्हान्स जमा केल्यावर पण हजार रुपये बोली केली होती का मी त्या ड्रायव्हरला देणार आणि जे ड्रायव्हरला फोन पण लावला सगळा ॲड्रेस पण दिला ॲड्रेस दिल्यावर पण ते आले नाही तर आले नसल्यामुळे आता मी कसं मला ज्या टाइमला जायचं शक्यतोवर जाऊ शकत नाही आहे मी तर एक काम करा मला सर तुम्ही जे मी पेमेंट केलेलं आहे ऑनलाईनमध्ये ते आणि मला जे माझे पैसे आहेत ते रिटर्न करून द्या मी दुसरी कॅब ऑर्डर करू इच्छितो